मोबाईल ही काळाची गरज आहे म परंतु कोणत्याही गोष्टीचा गरजेपेक्षा जास्त वापर हा हानिकारकच ठरतो अति तिथे माती नेहमीच होते मोबाईलचा वापर गरजेपेक्षा कुठेकुठे होताना आपल्याला दिसतं काही विद्यार्थी तासन् तास त्या मोबाईलमध्ये एक टक लावून बघत असताना दिसतात शिवाय काही लोक त्या मोबाईलमध्ये रमीसारखे खेळ खेळताना दिसतात ही एक प्रकारची विकृती आहे रमी पब्जी फ्रीफायर यासारख्या गे गेम्समुळे काही मुलं एकलकोंडेसुद्धा झालेले आहेत त्यांच्या डोक्यामध्ये विकृतीसारखे फरकसुद्धा पडायला लागलेले आहेत अतिवापरामुळे लहानलहान मुलांच्या डोळ्यांना चष्मे लागताना आपल्याला दिसतात शिवाय तासन् तास मोबाईलसोबत हेडफोन वापरल्यामुळे त्यांचे डोके आणि कानाचे पडदे फाटत आहेत त्यामुळे त्यांच्या डोक्यांनासुद्धा त्रास होते डोकेदुखी आणखी अस्वस्थता जाणवणे हे परिणाम मोबाईलमुळे होताना दो दिसून येत आहेत हेडफोनच्या करश कर्कश आवाजामध्ये गाणे वाजवल्याने आपल्या डोक्याला त्रास होते व त्यामुळे म्हातारपणामध्ये पुढे चालून बिमारीसुद्धा येऊ शकते मोबाईलचा योग्य वापर जर केला त त्याचे भरपूर फायदे होऊ शकते राष्ट्रालासुद्धा त्याची मदत होऊ शकते परंतु त्याचा उपयोगापेक्षा भारतीय दुरुपयोगच जास्त करताना आपल्याला दिसण्यात येत आहे